अरजीत सिंगने आपली सुरुवात फेम गुरुकुल या रियाॅलिटी शोमधून केली होती पण तो हा कार्यक्रम जिंकू शकला नाही नंतर तो दस के दस ले गए दिल या शोमध्ये सहभागी झाला आणि तो शो जिंकला पण मुख्य ओळख त्याला त्यानंतरही काही वर्षानी मिळाली त्याने संगीतकार प्रीतम यांच्यासोबत सहायक म्हणून काम केलं आणि अनेक गाण्यांना बॅकग्राउंड व्हाईस दिली परंतु खरी लोकप्रियता त्याला मिळाली ती आशिकी टू या चित्रपटातील तुम ही हो या गाण्यामुळे त्याच्या भावनानी भरलेल्या आवाजाने संपूर्ण भारतात रसिकांची मन जिंकली अरजीत सिंगची अनेक गाणी मला खूप आवडतात परंतु त्यामध्ये चन्ना मेरेया हमदर्द राता लंबिया ए दिल हे मुश्किल आणि तुम ही हो हे गाणे विशेष प्रिय आहेत चन्ना मेरेया हे गाणं प्रेम विर आणि समर्पण अशा भावनानी भरलेलं आहे अरजीतने ती इतकं आत्मीयतेने गायले आहे की ते थेट हृदयाला स्पर्श करते राता लंबिया हे प्रेमातील गोडवा आणि सहजता दाखवते हमदर्दमध्ये त्याच्या आवाज इतका भाऊक आहे की ते ऐकताना मन शांत होते त्याचा आवाज गोड भावपूर्ण आणि सरळ अंत करणात उभ उतरतो त्याच्या गायकीमध्ये अभिनय आहे त्याने शब्दामध्ये भावना ओतल्या आहेत हीच त्याची खरी ताकद आहे अरजीत सिंगचा प्रवास हे दाखवतो की स्पर्धा जिंकणेच सर्व काही नसते प्रतिभा सातत्य संयम आणि मेहेनत या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात त्याच्या आवाजाने अ अनेक चित्रपटांना आणि गाण्यांना अजरामर केले आहे आज तो केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ओळखला जातो